टायसन फ्रोझन मॉजरेला स्टिक ही टायसन कंपनीद्वारे तयार केलेली एक लोकप्रिय स्कॅनॅक आयटम आहे या मॉजरेला स्टिकमध्ये मऊ क्रीमी मॉजरेला चीज असून असते त्याभोवती खुसखुशीत ब्रेडक्रमांचा आवरण असतो ज्यामुळे त्यांची चव उत्कृष्ट यास्टिकला साधारणपणे तेलात तळून किंवा एअरफ्रायमध्ये सोनेरी रंग येईपर्यंत शिजवले जाते टायसन फ्रोझन मॉजरेला स्टीक सोयीस्कर आहेत कारण त्या पटकन तयार होतात आणि चवदार लागतात पार्टी स्नॅक्स स्टार्टर किंवा मुलांना खाऊ म्हणून दिल्या जातात या स्टिकचा उपयोग विविध प्रकारांच्या सॉस किंवा डिपिंगसह केला जाऊ शकतो जसे की मॉर्निंग सॉस रँच किंवा हनी मस्टर्ड